अकोला जिल्ह्यातली जर प्रसिद्ध रिलिजिअन्सचं जर हे म्हणसाल तुम्ही तर ते एक टेम्पल आहे राजराजेश्वर राजराजेश्वर टेम्पलनीच अकोल्याची ओळख होते आणि मेन म्हणजे राजराजेश्वरची कावड यात्रा कावड यात्रा इतकी मोठी असते की म्हणजे अमरावती नागपूर म्हणजे पुण्यावरून पण लोक कावड घेऊन येतात आणि इथून अकोल्यावरून वाघोलीला जातात कावडच्या हंड्यांमधे पाणी भरून आणतात आणि महादेवाला अर्पण करतात म्हणजे जल चढवतात आणि म्हणजे असं जर बोलण्यात आलं की तर म्हणजे स्पेशली अकोल्याची ओळख अकोलेकरांना जर तुम्ही विचारली तर ते म्हणतील आमच्या इथं राजराजेश्वर आहे तुमच्या इथं काय आहे आमच्या इथं राजराजेश्वर आहे